हां श्रुती बोल ना हां बोल हां बोल येतो आहे अच्छा सिद्धेश्वरला जायचं आहे का सिद्धेश्वरला यायचं आहे तर तुला डोंबिवली स्टेशनला उतरावं लागेल डोंबिवलीला उतरलीस ना की वेश्ट साईडला जायचं वेश्टवरून तुला ऑटो मिळेल सिद्धेश्वर मंदिर जाण्यासाठी खूप मोठं मंदिर आहे ते सिद्धेश्वर प्राचीन काळातलं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे लाईन असते भरपूर तिकडे भक्तांची तुला एक एक दीड तास लाईनमधे उभं राहावं लागेल चालेल ना आणि तिकडे ना भोग वगैरे पण लागतो म्हणजे तुला प्रसाद पण मिळेल हो प्रसाद पण मिळेल तुला आणि जेवायला पण मिळेल तिथे प्रसाद ना तो मंदिराचं जसं दर्शन घेऊन खाली येशील ना परत तर खालच्या साईडला तुला प्रसाद मिळेल आणि जेवायचं असेल तर मग तुला मागच्या साईडला जावं लागेल तिकडे लाईन लागलेली असते जेवणासाठी जेवायचा टायमिंग बारा ते तीन असतो बारा ते तीनमध्ये कधी हां कधी पण जेवायला जाऊ शकते खूप छान जेवण असतं तिकडचं एकदम चविष्ट जेवण असतं हां फॉरेश्ट इकडे तुला सोलापूरला जावं लागेल मुंबईमध्ये नाही आहे ते जंगलात तर हां जंगलामध्ये जर तुला जायचं आहे तर मग सोलापूरला जावं लागेल गावी तिकडे तुला सोलापूरला जायला कमीत कमी आठ ते दहा तास लागतील ट्रेनने जावं लागेल तुला गावच्या ट्रेनने आठ ते आठ ते दहा तास लागतील आणि तिथून उतरल्यावर मग तुला बस किंवा रिक्षा मिळेल जायला तिकडे सिद्धेश्वर मंदिरात सिद्धेश्वर जंगलात तर जंगलामध्ये जायचं आहे का तुला तिकडे प्राणीसंग्रहालयात प्राणीसंग्रहालयात जायचं आहे का ओके ओके तिकडे भरपूर मोठं हे ते जंगल आहे आणि प्रसिद्ध आहे ते अच्छा ठीक आहे ठीक आहे मग डोंबिवलीला आलीस की मला कॉल करशील डोंबिवलीला आल्यानंतर स्टेशनला आल्यानंतर मग वेश्टला जाऊ शकते तू कसं आहे ते सांगेन मी तुला आणि सोलापूरला पण जायचं आहे तर तिकडे कसं टिकीट वगैरे बुक करावी लागेल आधी तुला तसलं काही

आरतीचं आरतीचं दहा साडेदहापर्यंत असते आरती संध्याकाळी सात वाजता तू संध्याकाळी जाणार आहे की दुपारी जानार आहे अच्छा संध्याकाळी जाणार आहे ना हां मग सात सात वाजेपर्यंत पोचू शकते तू संध्याकाळी जेवण नसणार पण जेवण पाहिजे तू दुपारीच जावं लागणार प्रसाद मिळेल तुला प्रसाद पाहिजे तर संध्याकाळी मिळून जाईल तुला खूप छान प्रसाद एकदम चविष्ट असतो त्यांचा काय म्हणते प्रसाद रोज वेगवेगळा असतात कधी खीर असते कधी हलवा असतो कधी शेवबुंदी असते